घोंगडी बाबाचा कार्यक्रम राहते आमच्या गावामध्ये मोठी यात्रा भरते खूप लोकं येतात भरपूर लोक सांगता येणार नाही एवढे लोकं त्या कारण दुकानं जेवणाचा कार्यक्रम होते भरपूर घरोघरी पाहुणे येत असतात त्यांची व्यवस्था लावते आजूबाजूच्या घरी आणि पुन्हा रात्रीचा कार्यक्रम राहते रात्रीचा कार्यक्रम म्हणजे भजनाचा राहते काही गाण्याचा राहते कारण लोकं भरपूर राहते त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरी जागा नाही राहत व्यवस्था होत नाही त्याच्यामुळे रात्रीचा कार्यक्रम ठेवल्या जाते मग दुसऱ्या दिवशी काय पुन्हा कार्यक्रम होते प्रत्येक पाहुणे आपापल्या घरी चालल्या जातात कार्यक्रम संपल्यानंतर